आजपर्यंत माझी कुठलीही कलाकृती स्पर्धा किंवा प्रदर्शनात पाठवण्याची खरं तर वेळ आली नाही पण हो मी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असताना ड्रॉईंगच्या काही परीक्षा दिल्या आहेत किंवा तेव्हा मी स्पर्धेत येस तेव्हा स्पर्धेत नक्कीच भाग घेतला आहे आणि माझे अनुभव सांगायचे झाले तर यस माझ्यासाठी ते अनुभव खूप छान आहेत किंबहुना तेव्हा मला शाळेत असताना ड्रॉईंगची आवड होती चित्रकलेची आवड होती आणि तेव्हा मी चित्र कायमच स्वत च्या हाताने काढून रंगवत असे आणि ते चित्र मला मी जेव्हा जेव्हा चित्र काढून रंगवत असे आणि ते कुठल्या तरी स्पर्धेसाठी पाठवत असे तेव्हा त्यामध्ये मला बक्षीस मिळते की नाही यापेक्षा ते चित्र मला माझ्या हाताने मी काढते आहे साकारते आहे याचा आनंद इतका होत असे की ते चित्र मला हळूहळू जिवंत झाल्यासारखे भासत असे यामुळे एक गोष्ट झाली की ह्या माझ्या आवडीमुळे आज मी माझ्या क्षेत्रात काम करत असताना जेव्हा जेव्हा मला कुठेतरी मानसिक थकवा जाणवतो कंटाळा येतो तेव्हा मी ही माझी कला सतत जपण्याचा प्रयत्न करते आणि कुठलेही चित्र मी जेव्हा एखादे किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्यानंतर एखादी आकाशात तयार होणारी कलाकृती आपण बघतो किंवा निसर्गामधील काही झाडे किंवा निसर्गजवळ मी डोळ्यात साठवते तेव्हा तो आपोआप माझ्या मनामध्ये चित्ररूपाने रेखाटला जातो शक्य झाल्यास मी घरी येऊन लगेच ते माझ्या कागद पेनने किंवा पेन्सिलने किंवा रंगांनी मी ते चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करते आणि ही कलाकृती मला माझ्या माझे मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी मला आनंद देण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे शाळेतील चित्रकला हा अनुभव माझ्यासाठी खूपच छान होता कायमच कारण त्यामुळे मी माझ्या पुढील आयुष्यात ही कला जोपासू शकले ह्या कलेतून मला जो आनंद मिळतो तो मी घेऊ शकले आणि कायमच मी जेव्हा जेव्हा चित्र काढताना ते मनापासून काढले होते त्यामुळे जेव्हा जेव्हा मी कुठल्याही परीक्षेत स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तेव्हा मी तिथे काही ना काही बक्षीस नक्कीच पटकावले त्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी खरंच खूप छान होता